एक बायकर म्हणून माझ्यासमोर येणारे सर्वात मोठं आव्हान कुठलं असेल तर नागमोडी वळणाचा रस्ता असेल किंवा निसरडा रस्ता असेल किंवा रस्त्यावरती गर्दी खूप असेल तर अशा वेळी एक आव्हान समोर होतं आणि मग काय त्या प्रसंगामध्ये थोडंसं शांतपणे संयमाने आणि सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन बाईक चालवावी लागते कधीकधी एखादं ठिकाण असतं ज्या ठिकाणी गर्दी खूप असते आणि मग गर्दी असल्यावर पार्किंगला जागा मिळत नाही किंवा रस्त्यावरती जाम झालेलं असतं वरून लोक खालच्या दिशेने येत असतात आणि खालची लोक वरच्या दिशेने जायचा प्रयत्न करत असतात त्यामुळे त्या ठिकाणाला जायला वेळ जास्त लागतो कधीकधी पावसाळ्याच्या हवामानामुळे हवामान खराब होतं मुसळधार पाऊस पडतो अशावेळी ब्रेक फेल होऊ शकतो आणि मग त्यावेळी बाईक चालवणं थोडंसं अवघड होतं किंवा काही ठिकाणी गडकिल्ल्यांवरती आजूबाजूचा दगड वगैरे पडलेला असतो त्यामुळे वाहतूक सुरळीत होत नसते किंवा काही ठिकाणी कधीकधी एखादा वन्य प्राणीसुद्धा तिथून जात असल्यामुळे भीतीचं थोडं वातावरण तयार होतं परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये जात असताना मी स स सावधगिरी बाळगतो अशी की एकतर आपण ज्या ठिकाणी चाललो आहोत त्याची पूर्ण मी माहिती घेतो किंवा आपण ज्या दिवशी जाणार आहोत तेव्हा तिथली परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो तिथे किती गर्दी असेल किती गाड्या असतील किंवा कुठला तिथे काही प्रसंग घडला आहे का तिथली वाहतूक सुरळीत आहे का नाही या गोष्टींची मी आधी माहिती घेतो आणि त्यानुसार त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करतो गाडी चालवत असताना मी सावकाशपणे गाडी चालवतो किंवा आपल्या गाडी चालवण्यामुळे दुसऱ्या कुठल्या वाहनाला न त्रास तर होत नाही ना याची खबरदारी बाळगतो किंवा जर पुढे रस्ता ब्लॉक असेल तर पाठीमागून येणाऱ्या वाहनांना मी मदत करण्याचा प्रयत्न करतो की त्यांना आधीच सांगतो की पुढे रस्ता ब्लॉक आहे आपल्याला दुसऱ्या मार्गाने जावं लागेल तर या अशा वेगवेगळ्या गोष्टींची मी खबरदारी किंवा सावधगिरी बाळगतो